मी नांदेड शहराचा रहिवासी आहे आणि नांदेडमध्ये पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करणारी जागा म्हणजेच सचखंड श्री ग हुजूर साहेब गुरुद्वारा हे शिख धर्मातील पाच पवित्र तख्यांपैकील एक असून येथेच गुरू गोविंद सिंग यांनी आपला देह ठेवला होता गुरुद्वाऱ्याची इमारत भव्य आणि सुंदर असून ती संगमरवरी आणि सोन्यापासून बनवलेली तुम्हाला दिसून ये दिसून येईल येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत लंगर चोवीस तास उपलब्ध उपलब्ध असतो तसेच येथे दिवसभर पवित्र कीर्तन आणि प्रार्थना चालते ज्यामुळे की आपल्याला अध्यात्मिक वातावरण निर्माण निर्माण होते गुरु गोविंद सिंग जी काही शस्त्रे आणि वस्तू येथे जतन करून ठेवलेले आहेत ज्या दर्शनासाठी नेहमी उपलब्ध असतात दसरा आणि होला मोहल्ला यांच्यासारख्या सणांच्या वेळी येथे विशेष गर्दी तुम्हाला दिसून येईल कारण ह्या सणाचा सगळेच नांदेड रहिवासी आतुरतेने वाट पाहत असतात आणि हे सण साजरा करण्यासाठी पर्यटक देखील आवर्जून नांदेडमध्ये त्या सणाच्या वेळेस तुम्हाला नांदेडमध्ये ते पर्यटक दिसून येतील हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक शांततापूर्व पूर्ण आणि सुंदर अनुभव देणारे आहे कारण गुरुद्वाऱ्याची जी रचना आहे ती एक मनमोहक रचना आहे भव्य दिव्य इमारत तिथे आहे आणि गुरु गोविंद सिंग यांचा ते जरी आत्ता नसतील तरी त्यांचा सहवास त्या लोकांना नेहमी तिथं दिसून येतो